आपली संस्कृती आणि आपला इतिहास खूप छान आहे राज्यातील इति इतिहासा इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर पर्यकाय पर्यटकांनी वेगवेगळ्या संस् संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्राला भेट द्यावी असे मला वाटते असे की नागपूर नागपूरला सेंट्रल म्युझियम आणि किल्ला आहे आणि पुणे पुणे रायगडमध्ये खूप किल्ले आहेत जे आपली संस्कृती जपून ठेवतात